हां हॅलो सर हां यस आदित्य ट्रॅवल एजंसी अलिबाग बोला येस सर तुमचं नाव सांगा आधी ओके सर तुम्ही कधी प्लॅन करत आहे अलिबागला यायचं ओके ओके म्हणजे तुमची अशी फॅमिली ट्रिप आहे की कसं असं मित्रांसोबत वगैरे ओके ओके तर सर तुम्ही मुंबई ने येणार आहात ना मग आपल्याकडे अलिबागला यायचे एक तुम्हाला दोन आमच्याकडे ऑप्शन्स आहेत एक आमची मुंबई गेटवेवरून वोल्वो बस येते आणि गेटवेवरूनच आपण फेरीने म्हणजे बाय बोटने मांडव्याला येऊ शकता आणि मांडव्यावरून आमचं पिक अप असेल अलिबागपर्यंत तर तुम्ही

आता अलिबागला फिरायला आपल्याकडे खूप ऑप्शन्स आहेत तुम्हाला नॉर्मल बीचेस वगैरे बघायचे असतील तर आपलं मेन फेमस म्हणजे अलिबाग बीच असतं त्यानंतर काशिद बीच एक आहे नागाव बीच मग रेव म्हणजे फुल असे निसर्ग आणि नेचरशी तुम्ही हे कराल अजून दुसरं तुम्हाला ट्रॅकिंग वगैरे करायचं असेल तर कणकेश्वर टेम्पल आहे आपल्याकडे तुम्हाला जर बीच कॅम्पिंग करायचं असेल तर आपल्याकडे कॅम्पिंगचे पण पॅकेजेस आहेत नागाव बीच रेवदंडा बीच इकडे हां तुम्हाला जर श्टेसाठी इथं खूप ऑप्शन आहेत स्टेसाठी एक तर पहिलं आपलं झालं तर कॅम्पिंग दुसरं झालं तुमचं कॉटेज किंवा रिसॉर्ट टाईप तुम्हाला विला हवे असतील तर विला पण आपल्याकडे आहेत हां हां कॉटेजमध्ये तुम्हाला स्विमींग पूल तुमचं ब्रेकफास्ट डिनर लंच सगळं इन्क्लूडेड असेल त्याच्यात आणि परत तुमचे डी जे नाईट पार्टी अजून तुमचं काही कोणाचा बड्डे वगैरे असेल तर ते पण आपण अरेंज करून देऊ शकू हां हां म्हणजे रिसॉर्टवाले जे रिसॉर्टवर आपले कोण श्टे करायला असतील ना ते असतील आणि जर तुम्ही विला जर बुक केलात तर तुम्ही विलामध्ये तुमचं प्रायवेट तुम्ही एंजॉय करू शकता फक्त तुम्ही आणि तुमचे फ्रेंडस बजेट वगैरे म्हणजे आता हे बघा तुम्ही जर पाच लोकांचा तुमचा ग्रुप असेल आणि तुम्ही विला विला म्हणजे विला बुक करत असाल तर तुमचं पर पर्सन पॅकेज एक चार हजारापर्यंत येईल आणि जर तुम्ही नॉर्मल रिसॉर्ट किंवा कॉटेज बुक कराल तर तुमचं एक फाय हंड्रेड किंवा सिक्स हंड्रेडमध्ये होईल कारण कसं विलाज महाग असतात ना आणि विलामध्ये तुम्हाला प्रायवेट किचन प्रायवेट पूल आणि तुमचा जो प्रायवेट पूर्ण स्पेस भेटेल ओके सर तुम्ही तुमचं आम्हाला व्हॉटसअपला याच नंबरवर तुम्ही पाठवू शकता आम्ही तुम्हाला सगळे डिटेल्स पाठवून देऊ धन्यवाद